हो मी खेळामध्ये बदल करण्याचा प्रयत्न खूप वेळा केलेला आहे त्या खेळामध्ये बदल करणे हे आवश्यकच आहे कारण त्याच त्याच डिव्हाइसमुळे गेम आपला मोबाइल खराब होत जातो आणि गेम खेळायला मजा येत नाही गेम खेळायला मजा यायसाठी त्यासाठी मी खूप सामग्रीपण तयार केलेली आहे गेम मोबाइल पकडण्यासाठी मी मागून त्याला फॅन लावलेला आहे ज्यामुळे तो हीट होणार नाही